हो मॅम मीच गूगल फॉर्म फील केला होता मला दत्ता मेघे कॉलेजला ॲडमिशन घ्यायची होती तर त्याची प्रोसिजर सांगू शकता का मॅम तुम्ही आम्ही काय दोन तीन दिवसांनी व्हिजिट देऊ शकतो आणि आम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे मॅम कारण की आम्ही तिथे येऊन आमचा टाईम वेस्ट नाही झाला पाहिजे कारण की आम्ही नागपूरला राहणारे आहो आणि तिथे यायला पण पैसे लागतात त्यामुळं ओके

अच्छा

ओके मॅम

ठीक आहे ना मॅम ओके ओके ठीक आहे मॅम आणि पैसे वगैरे भरावं लागेल ना मग आम्हाला

बरं ठीक आहे मॅम येतो आम्ही थॅंक्यू मॅम फॉर इन्फर्मेशन ठीक आहे थॅंक्यू